हा सर मला लोनबद्दल थोडी माहिती हवी होती सर मला हॉसिंगला हावसिंग हावसिंग लोनबद्दल

हो हो आय ट हां आय टी आर झालेलं आहे माझं तीन वर्ष म्हणजे आ कन्टिन्यू भरतोच आहे मी आ टी आर सर्विस पण आहे हां हो सर्विसला आहे नाही नाही नाही मला आता नवी नवीन नवीन कन्स्ट्रक्शन आहे माझं नवीन करणं आहे मला हं हं हो हो नवीनसाठी

नाही नाही मी एकदम तसा क्लिअर आहे बाकी अजून कुठलंच लोन वगैरे घेतलेलं नाही आहे फस्ट टाईम इथंच इन्क्वायरी करतो आहे मी तशी नाही कुठलंच नाही कुठलंच नाही पाच वेळा हो हो चालेल ना कारण मग सगळेच तुमच्या माहितीसाठी तुम्हाला ते डिटेल्स सगळे कळून जातात हो हं हं हो वाईफ आहे सर्विसला आहे वाईफ मला पन्नासपर्यंत पाहिजे होतं

हो त्याच्यामध्ये मग प्लॉट आपण तसंही प्लॉट मॉर्गेट करतोच ना त्याचसाठी हां तर प्लॉट मॉर्गेट करतो आहे तर त्या प्लॉटची किंमत तर त्याच्यापेक्षा जास्त आहे

चालेल चालेल काही हरकत नाही थॅंक्यू सर